ग्रामीण परिसराची संस्कृती अस्मिता जपण्यात पारंपरिक खेळ फार मोठी भूमिका निभावतात ग्रामीण लोक साहसी आणि धाडसी असतात हे त्यांच्या खेळांमधून दिसून येते उदाहरणार्थ ते मल्लखांब कुस्ती कबड्डी असं आणि बैलगाड्या शर्यत असे धाडसी खेळ खेळतात त्यामुळे त्यांच्या परंपरेचं जपणूक होते आणि त्यांची अस्मितासुद्धा या खेळांमधून जपली जाते